मी म्हटलं तसं मी पोहायला नुकतीच सुरुवात केली आहे मला आत्ताशी एकच स्ट्रोक नीट यायला लागला आहे पोहण्याचा उद्देश हा कुठल्याही शर्यतीमध्ये भाग घेणे किंवा तिथे जाऊन मेडल्स जिंकणे किंवा जिल्हा लेवलवर किंवा स्टेट लेवलवर जाऊन पदकं मिळवणं वगैरे हा काही माझा उद्देश नाही आहे माझ्या खरं तर पायाचं ऑपरेशन झालं आहे गुडघ्याचं आणि त्यामुळे मला बऱ्याचशा गोष्टी किंवा व्यायाम मला सहजासहजी नाही करता येत उदाहरणार्थ योगासनं हे पूर्ण बंद झाले आहेत आता मला सूर्यनमस्कार देखील घालता येत नाही पळणे धावणे किंवा जलद चालणे ह्या गोष्टी आता माझ्यासाठी वर्ज्य झाल्या आहेत आता मला त्या नाही करता येत किंवा मी करायचं ठरवलं तर परत माझा गुडघा मोडू शकतो त्यामुळे माझ्यावर बंधनं आली आहेत मग माझ्या फिजिओथेरिपिस्टने मला खरं तर सांगितलं होतं की ह्याच्यासाठी पोहण्यासारखा सर्वोत्तम व्यायाम दुसरा कुठलाही नाही म्हणून मी पोहायला जिद्दीने शिकले आवड होतीच पण नुसतं घरात बसून कुठल्याही प्रकारचा व्यायाम न करता नुसतंच खा खा करून वजन वाढायला लागलं होतं म्हणून मला एकतरी कुठलातरी व्यायाम प्र व्यायामाचा प्रकार मला शिकायचा होता आता पोहण्यामुळे जर माझ्या गुडघ्यावरचा ताण कमी होणार असेल तर सोने पे सूहागाच आहे त्यामुळे मला पोहायला शिकायचं होतं मी आता ब्रेस्टस्ट्रोक्स जरी आत्मसात केला असला तरी अजून बाकीचे तीन स्ट्रोक्स मला शिकायचे आहेत ते मला वाटतं आहे कमीत कमी तीन एक वर्षं तरी जातील ते शिकण्यामध्ये दरवर्षी एक स्ट्रोक ह्या गतीने जर मी गेले तर मी चार वर्षात सगळे स्ट्रोक्स मी शिकेन त्याच्यापुढे माझं वय बघता कधी आले मोठ्यांसाठी जे रेस किंवा शर्यती जर आल्या तर मला भाग घ्यायला नक्कीच आवडेल पण पदक मिळवणं वगैरे हा हे माझं उद्दिष्ट कधीच नव्हतं आणि कदाचित राहणारही नाही